मोबाईल ही आजची गरज बनलेली आहे काय यार पण मोबाईलचा वापर गरजेपेक्षा आपण जास्तच करतो ज्या कामासाठी आपल्याला उपयोग करायला पाहिजे त्यासाठी का त्यासाठी नाही तर जास्तच वेळ असंच फालतू कामं गेम वगैरे खेळणं त्या मोबाईलापासून अभ्यास अभ्यासाची आपली ग गरज पूर्ण होते ते हे आपल्याला दिसत नाही पण मनोरंजनाचं साधन म्हणून आपण त्या मोबाईलला जास्तच वापर करतो आता वयाची अट राहिलीच नाही मोबाईल हे आपल्याला आता सर्वच जणाजवळ दिसते जवळपास पाच वर्षाच्या मुलालाबी मोबाईल समजते जुन्या काळात असे होते की मोबाईल नसल्यामुळे एवढं काही कळत नव्हतं पण आता मोबाईलचे फायदे बरेच आहे पण आपण त्या मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी न करता आपल आपला आपलं मनोरंजन कसं होईल या कामासाठी आपण जास्त मोबाईलचा वापर करतो त्यांमध्ये आपण रम्मी फ्री फायर या गेमामध्ये जास्त गु गुंतून राहतो काही काही लोक तर असे राहतात जे मोबाईलमध्ये चोवीस तासामधून पाच सहा तास तर असेच घालवतात मोबाईल हे चा चांगली गोष्ट नाही हे बऱ्याचजणाला समजते पण तरी लोक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे लहान लहान मुलांना च चष्मे लावून आपल्याला दिसतात शिवाय कानालासुद्धा त्रास होईल ऐक ऐकण्याचा कर्कश आवाजामध्ये मोठमोठ्या आवाजामध्ये गाणे हे खूप वाईट परिणाम पडत आहे मुलांवर मोबाईलामुळे